दररोजच्या वापरामध्ये सर्वजणं जे मराठी जे लोक आहे ते सर्वजण इंग्लिशचा वापर करत आहे का काहीजण काय प्रत्येकच घरामध्ये काही पंख्याला सर्वजण फॅन बोलते तर कोणी म्हणते का तुझे बा तुझे पप्पा कुठं गेले बाबा तर कोणी म्हणतच नाही म्हणा आता तर डायरेक म्हणते ऑफिसमध्ये गेले तर मराट मराठी जे लोक आहे ते स दररोज दररोज काही ना काही इंग्लिशचा वापर करत आहे त्याच्यानंतर मराठी मिडम मराठी शाळेतले जे मुलं होते आधी मराठी शाळेत मुलं जात होते ते आता सर्वजन इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये टाकलं आहे त्यांना तर कॉनवेंटमध्ये टाकल्याच्या नं टाकल्यामुळं त्यांच्यावर जे आता जे मराठीचं जसं काही होतं आता आपण म्हटलं काय वीस रुपये देतो तुला तू शाळेम दुकानामधून हे घेऊन ये बा एक विक्सची डबी तर ते म्हणते मम्मी वीस ही वीस काय आहेत आपण जर म्हटलं का ट्वेंटी तर तिला लवकर समजते अशामुळं जे मराठी मिडीयमच्या मुलांना आता कॉन्व्हेंटमध्ये टाकलं तर त्यांच्यावर आता इंग्लिशचा परिणाम जास्तच होऊन राहिला